शेतकरी प्राण्यांचा जो खत कचरा असतो म्हणजेच त्यांना टाकलेला चारा जो थोडा वेस्ट हो झालेला असतो किंवा त्यांची त्यांचा जो गोबर असतो त्याला एकत्रित करून तो कंपोस्ट खत म्हणून एका जागी टाकला जातो आणि शेती करण्याच्या वेळेस म्हणजे मग शेतामध्ये तो एका बंडीने बैल बंडीने नेऊन पसरवल्या जातो अशा प्रकारेच शेतकरी म्हणजे प्राण्याच्या कचऱ्याचा वापर करतात